हाय हाय हाय मी मुग्धा आणि मी पहिल्यांदाच आली आहे पुण्यात आणि मला खूप मजा येते आज हां नाही म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे पण मी राहिली आहे बाहेर त्याच्यामुळे मी तशी पहिल्यांदाच आली आहे आणि मला सगळं बघायला मी खूप एक्सायटेड आहे आणि एस्पेशली इथले जे खाय खाद्यपदार्थ असतात ना ते तर म्हणजे मला फॅनच आहे मी त्याची हो प्रचंड मला खूप आवडतं मला महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट मोदक माहिती आहे हो कारण मी ते खाल्लेले आहेत म्हणजे बाहेर पण मागवून त्याच्यामुळे ते तर बेस्टच असतात हां हां यस हो हो अच्छा हो उकडीचे म्हणजे ते असे उकडलेले असतात का प पाण्यात असे अच्छा बरं बरं

पुरणपोळी हो मी ऐकलं होतं पुरणपोळीबद्दल हो भारी इंटरेस्टिंग आहे खूप ओ अच्छा कशी करतात पुरणपोळी आणि पुरण कसलं असतं अच्छा हां गोड असते म्हणजे पुरणपोळी ओ म्हणजे बुडवून असं भारी

म्हणजे त्याच्यात गुळ असतं हां गुळाची पोळी बरोबर ओळखलं मी बरोबर हो तशीच अच्छा ओ बरोबर हो

मला महाराष्ट्रीयन फूड खूप आवडलं आणि पुण्यातली सगळ्यात बेस्ट गोष्ट मला मोदकांबरोबर म्हणजेच बाकरवडी वाटली की जी बेस्ट म्हणजे फक्त पुण्यात छान मिळते बाकी कुठेही छान मिळत नाही यस येस चालेल मला खूप मजा आली आज थँक्यू येस बाय बाय